इंडियन आयडल सीजन टवेलचा जो विनर होता ना पवनदीप राजन तो मला अत्यंत आवडायचा ॲज अ सिंगर म्हणून त्याने म्हणजे ना त्याची गाणी किंवा जसा तो गायचा त्याचं जे ताल सूर ते अत्यंत इतकं भारी वाटायचं ना ऐकायला की हा आवाज असावा तर असा ते एक बोलतात नाही का आपला आयडीयल असतो तो एक प्रकारांनी माझा एक आयडल बनाना है की हेच्यासारखी मोठी सिंगर व्हायची ठीक आहे माझा आवाज इतका काही चांगला नाही पण जसं मी त्याचे कित्येक तरी व्हिडीओजसुद्धा बघते की तो ते आवाजासाठी तो काय काय करतो म्हणजे कुठली वस्तू खायला पाहिजे कुठली नाही की त्याच्याने आपला आवाजसुद्धा ठीक राहावा तर मी त्याचे व्हिडीओज सतत तर बघतच असते पण त्याच्या विडीओच्या जरीयेमुळे माझा जो मी म्हणायची स्वत की माझा आवाज चांगला नाही तो आत्ता खरंच माझा आवाज चांगला होत चालला आहे त्याचे व्हिडीओज बघितल्यामुळे मलाही एक असं सिंगिंगचं एक टॅलेंट असं बोलतात ना ते स्वत मध्ये येत येते आहे तर मीही म्हणजे असं एवढा कॉन्फिडन्स आहे की मी पण एक चांगली गायिका बनू शकते आणि मी खरंच पवनदीपसारख्या सिंगरकडूनच हे सगळं शिकले आहे की त्याने कित्ती त्याने मेहनत केली आणि तो इंडियन आयडल सीजन टवेलचा विनर झाला आणि मला हेच आवडलं की पवनदीपनी मेहनत सोडली नाही त्याने त्याचा तिथे खूप बेस्ट दिला